मराठी भाषा ही इतर खूप जुनी आहे यामार्फत मराठी म्हटलं तर महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही इतर राज्यातसुद्धा आता मराठी भाषेला चांगलेच ओळखले जात आहे जसे की आपले इतर झालेले मराठी पिचर हे इतर राज्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये रू रूपांतर केले जाते आणि इतर राज्यातील जे पिक्चर आहेत जसे की तेलगु साऊथचे पिचर आहेत ते महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये रूपांतर केले जातात त्यामुळे मराठी भाषेचे आदानप्रदान होतच असते जसे की आता आंध्रप्रदेश कर्नाटका हैदराबाद गुजरात इत्यादी सर्व ठिकाणी मराठी ही माणसं भरपूर जणं व्यवसायाला आहेत आणि हे व्यवसाय तिथे करतात यामुळे मराठी माणूस हा फक्त महाराष्ट्रापुरता सध्या मर्यादित नाही आहे महाराष्ट्राच्या बाहेरपण पूर्ण भारतामध्ये मराठी भाषा पसरलेली आहे सध्या मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणूनसुद्धा मान मिळालेला आहे त्यामुळे मराठी भाषा ही सर्वत्र चालणारी व पुरातन भाषा आहे